मराठी भाषेने आमच्या संस्कृतीवर आणि अस्मितेवर खूप अशा प्रकारचा चांगला प्रभाव पडलेला आहे आमची संस्कृती आईवडिलांची सेवा करणे त्यांच्या आज्ञेमध्ये राहणे हे आहे आमचा जो काही पराक्रम आहे तो पराक्रमाला आम्ही जाणलं पाहिजे अन्यायाचा प्रतिकार आम्ही केला पाहिजे मराठी भाषा ही संस्कृतमध्ये म्हटल्यासारखं की एक वाघिणीचं दूध आहे ती पिल्याच्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हटलं आहे की माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरी रसिके मेळवीन किंवा फादर स्टिफणनी म्हटलं की पुष्पामाजी पुष्पमोगरी की परिमळामाजी कस्तुरी तैशी भाषा माझी साजिरी मराठीया आम्ही बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी अशी ही मराठी भाषा आहे मराठी भाषा ही एकमेकावर प्रेम करायला शिकवते संस्कृती टिकवते अभिमान जागृत होतो आमचा आणि मराठी भाषा जेवढी महत्त्वाची आहे माणूस म्हणून घडण्यासाठी मनुष्य जन्माला येतो पण माणुसकी जन्माला येत नाही पण मराठी भाषेने माणूस कसा असावा याबद्दलची खूप अशा प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत आमची मराठी ही सातासमुद्राच्या पलीकडेही पोचलेली आहे आमची मराठी ही अभिजात मराठीचा भाषेचा तिला दर्जादेखील प्राप्त झालेला आहे स संतकालीन संत महात्मे जे होऊन गेले ह्या संतांनीदेखील मराठी भाषेच्या संस्कृतीवर प्रभाव मग ते पुरुष संतमंडळी असतील किंवा स्त्री संतमंडळी असतील मराठीमध्ये संत जनाबाई आहे संत बहिणाबाई आहे अलीकडच्या काळातल्या अनेक मराठी कवयित्री आहेत या सगळ्या कवयित्रींनी मराठी भाषेच्या संस्कृतीवर आणि अस्मितेवर छानपैकी प्रभाव टाकलेला आहे आणि याचाच फायदा अलीकडच्या काळामध्ये अनेक नवतरुण घेत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो आता खेडोपाड्यामधूनसुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने जशी होतात तशी ग्रामीण साहित्य संमेलने होत आहेत आणि भरभरून प्रतिसाद मिळतो आहे या साहित्य संमेलनाला मी स्वतः लोकसंवाद ग्रामीण साहित्यसंमेलन दरवर्षी घेतो त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे